आमच्या इथे पूजा करताना विशेषतः सत्यनारायणची पूजा किंवा रोजची देवपूजा करताना काही सांस्कृतिक पद्धतींचं पालन केलं जातं जसं की सत्यनारायणाची पूजा असेल तर ती जोडीनी म्हणजे नवरा आणि बायको यांनी सोबत बसून केली जाते त्यासाठी विशिष्ट सांस्कृतिक वेशभूषा केली जाते म्हणजे नऊवारी आणि धोतर त्याचप्रमाणे घरी ब्राह्मण बोलवून मंत्रोपचार मंत्रउद्गार करून वातावरण सगळं मंत्रमुग्ध करून केली जाते त्याचबरोबर त्यामध्ये प्रसादामध्ये शिरा हा एक सांस्कृतिक घटक म्हणजे अन्नपदार्थामधील सांस्कृतिक घटक वापरला जातो त्याचसोबत आरती विशिष्ट आरती ह्या ज्या देवांसाठी म्हणजे सत्यनारायणाची आरती म्हटली जाते अशा प्रकारे एकंदरीतच सांस्कृतिक पद्धती म्हण किंवा सांस्कृतिक रीतीरिवाज यांचं पालन करून पूजा केली जाते